हॅलो कोण बोलरा हॅलो आ आवाज नही आ रही आपकी मॅम कोण बोलत आहे आपण अरे हां मॅडम ॲक्च्युली थोडासा ट्राफिक आहे तुमच्या इथे येतोच आहे मी ऑन द वे आहे सकाळी तुमच्या इथे यायचं म्हणून लवकर निघालेलो पण तुमच्या सबपच्या रोडला खूप ट्राफिक आहे मी इथे गोरेगावला अडकलो मगाचपासून अर्धा तास झाला गाडी हलेना झाली आहे तर एक जरा वेळ लागेल तुम नाही नाही मॅडम ऑलरेडी आम्ही तुम्हाला तुमच्या इथे यायला ट्राफिक असते माहिती असून पण लवकर निघालेलो पण काय करणार आता ट्राफिक मुंबईचं ट्रॅफिक आहे कोणाला सांगून तरी नाही होणार ते तर आता ट्राफिक लागलं आहे मॅडम आलो तुम्ही कुठे थांबलात मला नक्की सांगाल का आता ओके आणि तुम्हाला हो हो हो पुष्वा पार्क माहिती आहे आणि तुम्हाला कुठे जायचं आहे नक्की चेंबूरमध्ये मला सांगाल का

ओके ओके ओके ओके ओके चालेल आणि तुम्हाला किती वाजेपर्यंत पोचायचं आहे मला कळेल का सॉरी मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतो आहे तुम्ही जरा मला नेटवर्कमध्ये याल का हॅलो हां हां बोला ना काय बोलत होतात हो मॅडम एक पाच दहा मिनटं द्या ट्राफिक जसं क्लिअर होईल ना मी तुमच्या इथे येतो डोंट वरी तुमच्या इथे हो मॅडम आता काय करणार ट्राफिक ट्राफिकच एवढं आहे तुमच्या इथे यायला तर काय करणार ना मॅडम आता माझी चुकी नाही आहे ना ट्राफिकमध्ये पुढे कुठेतरी गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे ट्राफिक अडकलं आहे एक थोडा वेळ द्या हो हो मॅडम मला माहिती हो मॅडम मला माहिती आहे एक पाच दहा मिनटं द्या पोचतो मी तुम्हाला वेळेत पोचवतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला वेळेत पोचवतो तित नाही नाही नाही नाही डोंट वरी तेवढी काय रिस्क घ्यायला देणार नाही तुम्हाला आलो आलो जरा वेळ थांबा तुम्ही डोंट वरी मॅडम तुम्हाला मी पोचवतो तिथे आलो मी थोडा वेळात तुम्ही थांबा परत हो आलो